शहरी आणि ग्रामीण शाळांमधील दरीबद्दल म्हणायचं झालं तर खूप मोठ्ठी दरी आहे असं माझं वैयक्तिक मत आहे पहिले आपण शहरी शाळांबद्दल बोलू शहरी शाळांमध्ये मुलांना सगळ्या सुविधा मिळतात मान्य आहे की त्या सु सगळ्या सुविधांबद्दल ते त्यांचे पालक प पाहिजे ती रक्कम भरलं भरतात त्यामुळे त्या त्यांना उपलब्ध होतात पण त्यांना काही शाळा मीच अशा पण बघितल्यात की त्या अनुदानित आहेत पण त्या शाळेतसुद्धा त्यांना सर्व सुविधा मिळतात म्हणजे जसं असेल की फक्त शैक्षणिक गोष्टी मिळतातच असं नाही तर त्यासोबत त्यांना क्रीडा असेल किंवा कुठल्या कला जोपासायच्या असतील तर त्या कलेचं ला प्रोत्साहन देण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा मिळतात तिथे वेगळ्या वेगवेगळ्या भाषांवर त्यांना जर अभ्यास करायचा असेल तर तेसुद्धा त्यांना प प्रोव्हाइड केलं जातं हा या शहरी भागांचा हा फायदा होतो शहरी शाळांचा हा फायदा होतो ह्यामध्ये त्यांना सु खूप साऱ्या सुविधा मिळतात तेच जर आपण ग्रामीण भागांबद्दल बघायला गेलो आता ग्रामीण शाळांकडे बघू ग्रामीण शाळांकडेसु ह्या सुविधा नाही आहेत अजूनपर्यंत तरी काही शाळांमध्ये पोचल्या आहेत पण अजून तरी पूर्ण शाळांमध्ये ह्या सुविधा नाही आहेत तिथे फक्त शिक्षण शिक्षण शिक्षण एवढंच फक्त होतं त्यामध्ये त्यांना क्रीडा गोष्टींसाठी प्रोत्साहन देणं किंवा सांस्कृतिक गोष्टींमध्ये प्रोत्साहन देणं हे घडत नाही हे जबरदस्तीने काही शाळेंमध्ये घ्यावं लागतं बाहेरून लोकांना प्रोत्साहित करावं लागतं त्यावेळी ते कधी घेतात पण ते पण त्या त्यामध्ये पूर्णपणे लक्ष देतातच असं नाही त्यामुळे तिथल्या लोक मुलांमध्ये शह गा ग्रामीण मुलांमध्ये काही उपजत कला असतात काही गुण असतात कोण चांगला खेळाडू बनू शकतो मोठा चांगला कलाकार बनू शकतो पण त्याला लहानपणापासूनच तसे जडणघडण केली नसल्यामुळे त्याच्यातली ती कला बाहेर पडत नाही आणि मग एक पुढे गेल्यानंंतर त्याला एक वेगळ्या प्रकारचं बुजरेपण येऊन जातं बाहेरच्या जगात गेल्यानंंतर तो मुलगा स्वतःला कमी लेखायला लागतो अशा गोष्टी होतात हा शहरी आणि ग्रामीण शाळांमधील ही सर्वात मोठी दरी आहे ह्या गोष्टी आपल्याला अधोरेखित करता येतील